हॅलो ॲमझान कंपनी मी आपणाकडून सिम्पनी कंपनीचा कूलर घेतलेला होता तो फार छान निघाला आणि डिलिवरी लवकर झाली आणि त्याचा ते सुगंध फार येतो त्याचा आणि त्याचा वाराही खूप छान लागतो स्पीड नाही स्पीड आहे त्याची पुन्हा आणि त्याचे पार्ट्स वगैरे मजबूत दिसले आणि फार छान कूलर आहेत त्यांच्यापासून हवाई खूप सुंदर लागते आणि जास्तीत जास्त हवा येते गरमी होत नाही आम्हाला तो कूलर आवडला आणि मी पसंत केला आणि यानंतर जर मला अजून पुन्हा कूलर लागला सिम्पनी घेऊन तो आम्ही घेईन आणि इतरांना सुध्दा माझ्या मित्र मंडळीला सांगा सिम्पनी कंपनीचा कूलर फार चांगला आहे तो तुम्ही पसंत करा आणि घ्या याच्यापासून फायदा चांगला आहे